मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहमदनगर पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड बीड धारशिव लातूर अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम नागपूर वर्धा भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर